माझी लिहिलेलं आवडतं कविता माझी लिहिलेली आवडती कविता आणि लेख याच्याविषयी मी माहिती सांगते मला हे लेखन करण्यासाठी माझी मैत्रीण योगिता यांच्याकडून प्रेरणा मिळाली तिने सुरवातीला युवरकोट नावाचा ॲप तसे पण मला लिखाणाची पाहिल्यापासून आवड होती पूर्वी पण मी थोड्याफार कविता करायचे पण नंतर मध्ये थोडासा विसरणं झाल्या या गोष्टीचं दुर्लक्ष झालं या गोष्टीकडे त्यानंतर कोरोणाच्या महामारीच्या काळात वेगवेगळ्या ॲप्सची माहिती कळाली मग त्यानंतर युअरकोडच्या ॲपच्या माध्यमातून तिने कविता लिहायला सुरूवात केली तिने मला तिचं पहिलं एक विचार पाठवला त्यानंतर मी तिला एक पाठवलं आणि अशा एकमेकींना आम्ही पाठवत गेलो कविता लिहित गेलो त्यातल्या त्यात मला जी आवडलेली कविता आहे ती माझ्या वडिलांविषयीची कविता आहे माझे दादा अशी ती कविता होती ती कविता खूप सुंदर पद्धतीने मी लिहिलेली त्यानंतर माझी माय ही देखील कविता मी खूप छान लिहिली आळस ह्या गोष्टीवर कविता लिहिली त्यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसरून ते युवरकोट अॅपवर वेगवेगळ्या पद्धतीने विषय येत असतात त्या विषयाला अनुसरून वेगवेगळ्या कविता लिहित गेले जवळपास सत्तर कविता मी या कालावधीत लिहिल्या मी त्या मला लिहिली आ मला लवकरच माझं कवितासंग्रहाचं पुस्तक जे आहे ते प्रकाशित करायचं आहे आणि मी सहसा प्राधान्य हे मराठी भाषेतूनच विचार करते माझी मातृभाषा मराठी आहे आणि ज्या पद्धतीने विचार करते मी त्याच पद्धतीने लिखाण करते मी यापूर्वी आठ मार्च जागतिक महिला दिन या विषयावर देेखील वे वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळे लेख लिहिलेले आहेत आणि ते मला ते लिखाण करणं ही गोष्ट आवडते विशेषतः वक्तृत्वामध्ये आपले स्वतःचे विचार किंवा मुद्दे मांडणं हे देखील आवडतं आणि त्याच पद्धतीने लिखाण लेख लिहिणंदेखील आवडतं मी सध्या एका पुस्तकाचं देखील लेखन करत आहे ते माझ्या विज्ञान या अध्यापन पद्धतीशी आणि विषयाशी निगडीत आहे बी एडवर बी एडच्या मुलांसाठी ते पुस्तक असणार आहे आणि ते सहसा मराठी भाषेतूनच लिखाण करण्यास मला आवडते हिंदी किंवा इंग्रजी या दोन्ही भाषामधून मी एक कविता लिहिलेली आहे पण ती लिहिण्यासाठी मला आणखी जास्त विचारप्रक्रिया आणि जास्त कष्टही घ्यावे लागलेले आहेत इतकेसे सुलभता किंवा जी सुलभता आहे विचाराची ती मराठीमध्ये जाणवते हिंदी आणि इंग्रजीच्या तुलनेमध्ये त्यामुळे मराठी जी माझी मातृभाषा आहे त्या भाषेतून लिखाण करण्यास मला सहज सुचतं आणि मला एक माझ्यामध्ये एक गोष्ट आहे की मी एखाद्या विषयावर दहा ते पंधरा ते वीस मिनटामध्ये देखील चांगली पाच ते सहा कडव्यांची कविता ही चांगल्या पद्धतीनी करू शकते